आजकाल जे अवेअरनेस होत आहे म्हणजे जी ज्या प्रकारच्या जाहिराती होत आहेत किंवा लोकांचं नॉलेज वाढत आहे त्या हिशोबाने विमा क्षेत्र आणि बँकिंगमध्ये भविष्य भरपूर चांगलं आहे आजकाल गरीब गरीब घरातलं म्हणावं किंवा आपलं मध्यमवर्गीय कुटुंब म्हणावं ते सर्व विमा त्यांचा काढला पाहिजे सगळ्यांचा या दृष्टीने प्रयत्न करतात म्हणजे जरी पैसे कमी असतील तरी प्रत्येकजण आपला सगळ्याच गोष्टींचा विमा नुसतं आपलं आयुर्विमाच नाही तर पिकांचा विमा किंवा आपल्या घराचा विमा दुकानाचा विमा कारण त्यांना आजकाल माहीत झालं आहे की विमा कधीही काहीही नुकसान होवू शकतं त्यासाठी जर आपण विमा काढून ठेवला तर त्याचा नक्कीच फायदा होतो दुसरं सेव्हिंगज करण्यासाठी पण लोकांचा भर चालला आहे बँकिंगमध्ये पण लोकं आजकाल सेव्हिंग बऱ्यापैकी करत आहेत कारण चोऱ्यामाऱ्या होत आहेत त्यापेक्षा बँकेमध्ये पैसे ठेवून आपल्याला त्याचा काहीतरी फायदा होईल योग्य फायदा होईल आणि त्यानंतर आता शेअर्समध्ये पण लोकं पैसे गुन गुंतवत आहेत म्हणून बँकिंग क्षेत्र आणि विमा क्षेत्राचं भविष्य भरपूर चांगलं आहे भरपूर तर आजकालची तरुण पिढी या क्षेत्रामध्ये उतरते आहे या क्षेत्राचा अभ्यास करत आहे असं मला वाटतं